बरेचसे खेळ जे मी खेळतो त्याची त्यात मला खूप मजा येते मुख्यतः म्हणजे पोहणे आमच्या इथे आमच्या क्लबमध्ये एक ऑलिंपिक साईज पूल अस आहे त्या तिथे मी अधूनमधून पोहायला जात असतो आणि त्या पोहण्याला मी एक खेळ न बघता एक व्यायाम म्हणून पाहतो कारण माझा उजव्या खांद्याला काही वर्षांपूर्वी दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो खांदा वरच्या वर त्रास मला देत होता पण योग आणि पोहणे या दोन खेळांनी मला बराचसा आराम मिळून दिलेला आहे त्या दुख दुख दुखणाऱ्या खांद्यावर आणि त्यामुळे मी आता बराचसा या त्या खांद्याचा वापर करू लागलो आहे आणि पोहणे ऑफकोर्स पाण्यात आपण एक एका तऱ्हेने व्यायाम तर होतोच त्याशिवाय सध्याच्या गरमीमध्ये एक एक रिलॅक्सेशन म्हणून पोहणे पोहण्याकडे पण मी पाहतो त्याशिवाय क्रिकेट जसं प्रत्येक भारतातल्या लहान मुलाला क क्रिकेटच्या खेळावर प्रेम असतंच आणि मी सुद्धा लहान असल्यापासून क्रिकेटवर खूप प्रेम कर करतो मला क्रिकेट हा खेळ बघायला सुद्धा आवडतो आणि खेळायला सुद्धा आवडतो आणि वरच्या वर आम्ही क्रिकेट खेळत असतो आणि ब आता तर सध्या तशा सोई पण झालेल्या आहेत की तुम्ही स्वतः टर्फ बुक करू शकता आणि का कारण मुंबईत तसे आता मैदान राहिले नाहीत जिथे तुम्ही जाऊन खेळू शकाल पण हे टर्फ्स आहेत जिथे तुम्ही जाऊन क्रिकेटचा खेळ खेळू शकता त्याशिवाय इतर काही ॲक्टिविटीज आहेत ज्या ज्या ज्यात मला खूप मजा येते त्या म्हणजे फिरायला जाणे आणि गिर्यारोहण तसे मी बरेचसे केलेले नाही आहे पण मुंबईच्या आसपास असलेल्या काही छोट्या मोठ्या टे टेकड्या आहेत किंवा जे डोंगर आहेत तिथे जाऊन निसर्गरम्य त्या ठिकाणांवर जाऊन आपण ज थोडंसं का होईना पण एक निसर्गाच्या सानिध्यात राहता येतं त्यामुळे त त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मला मजा येते